मी पहिले अंगणवाडीमध्ये काम करत होती त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो किंवा अनुभव सांगतो जेव्हा बालवाडीत जेव्हा मी जॉब करत होती किंवा मग शिक्षिका होती तर त्याच्यामुळे कसं आहे जे मुलं लहान लहान छोटे छोटे जे मुलं बाया बायाला आपल्या गर्भ राह्यते किंवा त्याची नोंदणी करणं जे लहान लहान मुले म्हणजे जे एक महिन्याचे दोन महिन्याचे होते तेव्हा त्याचे वजन करणं त्याहीचं ज्या म्हणजे जे पोलिओचे जे इंजेक्शन वगं राहते ते जेव्हा बालवाडीत नोंदणी करून ते मापला सरकारी हॉस्पिटलला जाते तिथून त्या मुलाचे इकडे आपलाव सर्व्हे करण्यात येते घर घरपोच ज्या डॉक्टरनी राह्यते त्या त्या आपल्या घरापर्यंत येते पोलिओचे इंजेक्शन वगैरे घेतले का बुवा काहून की हे जे कार्य करण्याचं काम पहिले बालवाड बालवाडीतच होते आणि बालवाडीतून आपलं सरकारी ब हेच्यात जाते आपलं हॉस्पिटलला तिथून मग घरोघरी हे काम करण्यात येते कहून त्याचा म्हणजे त्या लहान मुलाचा महिन्याचा आहार येणं तो आहार व्यवस्थित त्यांना देणं जे कोणी लहान मुलं असंन तर त्याला चारून देणं त्याला कधी बा बाथरूम येते तर त्याला बाथरूमले सोबत घेऊन जाणे किंवा चपराशी येते तो काम करते ते पण सांगणं आपल्याला त्याहले ते आवश्यक असते काहून का ते छोटे छोटे जे मुलं राहते पा दोन वर्षाचे एक वर्षाचा तर कहून का त्याहले त्या गोष्टी नाही अनुभवत म्हणून त्या अशा अशामुळे जे जेवढं सहकार्य केलं ते ते तुम्हाला माहिती दिलेली आहे बस धन्यवाद